तर मी नाश्त्याचे प्रकार बनवतो पोहे पास्ता नूडल्स आणि आपलं दैनंदिन म्हणजे शेवड्या अजून जर तुम्ही म्हटलं तर वडापाव बनवतो मी घरीच आमलेट बनवतो मी नाश्त्यामध्ये अजून नाश्त्यामध्येच जर बोल बोललो तर मी प्लेन राईससुद्धा बनवतो कधीकधी प्लेन राईस म्हणजे आपला वेज वेज बिर्यानी राईस तर मग मी तुम्हाला आज आता फर्स्ट म्हणजे मी तुम्हाला पोह्याची रेसिपी सांगतो तर पहिले आपल्याला एका एका भांड्यामध्ये पोहे घ्यायचे आहे पोह्याला भिजवून ठेवायचं आहे पाण्यामध्ये म्हणजे थोडेशेकंच भिजवायचे आणि त्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे मग नेक्स्ट नेक्स्ट जे त्याची प्रोसेस आहे म्हणजे नेक्स्ट याचा जो पाड म्हणू शकतो आपण तर तो हा आहे की आपल्याला सगळे म्हणजे व्हेजिटेबल समजा जे आपण टाकतो जसं की कांदा झाला ते कट करून घ्यायचं आहे मिरची कट करायची आहे कांदा मिरची जर तुम्हाला आवडत असेन तर तुम्ही त्यामध्ये साखरसुद्धा टाकू शकता थोडीशी टेस्टनुसार अजून जसं की मिरची कांदा मिरची आणि आलू आलू हा असा खूप खूप मेन आहे म्हणजे पोह्यामध्ये महाराष्ट्रीयन लोकायला तर खूपच माहीत आहे की पोह्यामध्ये आलू आणि शेंगदाणे नसले तर त्यांचे पोहे पोहेच नसते तर सपोज मग आपण हे केलं तर कढईमध्ये गरम करायची कढई त्यामध्ये तेल टाकायचं आणि हे सगळं काही टाकून द्यायचं कांदा समजा मिरची अजून कांदा मिरची आणि हे सगळं झाल्यावर सगळं काही टाकल्यावर आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे म्हणजे फोडणी द्यायचं आहे मग आपले पोहे रेडी होऊन जाणार निअरली म्हणजे पाच मिनिटांमध्ये तर आपले पोहे रेडीच होऊन जाणार आणि मी नेक्स्ट रेसिपी सांगत आहे पास्ताची पास्ता बनवण्यासाठी सेम प्रोसेस आहे थोडीशी फक्त जे पास्ता असते आपला त्या पास्त्याला एका बाउलमध्ये किंवा एका गंजामध्ये घ्यायचं आहे त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि त्या पास्त्याला बॉईल करायचं आहे पास्ता असा उकळला की त्या पास्त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे पास्ता मग थंड पाण्यामध्ये ठेवायचा कारण की मग त्याचं सगळं जे चिकटपणा वगैरे आहे ते त्या थंड पाण्यातच निघून जाणार मग नेक्स्ट प्रोसेस आहे की आपलं सगळे व्हेजिटेबल जे जे पण व्हेजिटेबल पास्त्यामध्ये सगळं काही असू शकते कारण की पास्ता व्हेजिजवरच आहे तर तुम्ही पास्तामध्ये काहीपण व्हेजिज ॲड करू शकता तुमच्या मनानी मसाला जर राहिला तर मार्केटमध्ये मसाला मिळून जाणार पास्ता मसाला बस बाकी काहीच नाही मग आपल्याला सेम कढई गरम करायची आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे त्यामध्ये सगळे सगळे जे व्हेजिज आहे म्हणजे जे व्हेजी व्हेजिटेबल्स असतील आपला भाजीपाला तो सगळा कढईमध्ये टाकायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये पास्ता टाकून पास्ता मसाला टाकून आपल्याला त्याच्यावरती मेन एक इन्ग्रेडिअंट ॲड करायचे असते सोया सॉस चिली सॉस सगळं काही जर तुम्ही ॲड करून टाकलं तर मग तुमचा पास्ता तुम्हाला निअरली फक्त म्हणजे अक्षरशः असे म्हणजे दोनतीन मिनिटामध्येच तुमचा पास्ता तुम्हाला रेडी मिळणार तर हेच माझी दोन रेसिपी होती पास्ता आणि पोह्यांची